पाण्याचं म्हणाल तर आमच्याकडे सकाळी सव्वा सहाला पाणी येते ते सव्वा सातपर्यंत असते एकच तास त्यातच आम्हाला सर्व कारमे कामे आमची आटपून घ्यावी लागतात कारण की त्यातच आम्हाला देवपूजा करावी लागते झाडे लावलेले असतात त्यांना पाणी घालायला लागतं त्यानंतर गाड्या आमच्या टू व्हीलर आहेत फोर व्हीलर आहेत आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे मसल्यामुळे जवळपास बाराजणं आमच्या फॅमिलीमध्ये आहे त्याच्यामुळे प्रत्येकीचे दोन दोन गाड्या आम्ही चौघी लेडीज असल्यामुळे चौघींना चार स्कूटी प्रच तीन पुरुष तीर्स तीन पुरुषांचे त्यांचे तीन स्वतःचे मोठी फोर व्हीलर आहे त्याच्यामुळे त्यांनासुद्धा पाण्याचा वापर गाडी धुण्यासाठी केला जातो ते सुद्धा भरपूर प्रमाणात पाणी आम्हाला दहा गाड्या धुण्यासाठी लागतात तसंच बाराजणांच्या आंघोळीसाठी पाणी भरपूर प्रमाणात वापरले जाते फरशी पुसणे यासाठी पाणी वापरलं जातं आहे जेवण करण्यासाठी आम्ही पाणी वापरतो टू व्हीलर आहेत फोर व्हीलर आहेत गाड्या आहेत त्याच्यामुळे तसेच लहान मुलांच्या लहान मुले आहेत त्यांच्या सायकली वगैरे ते सुद्धा धुतले जातात पाण्याने पानी हे जीवन आहे तसंच पाणी वाचवणे व त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे पाणी वाचवा पाणी जिरवा म्हणून तर हा सुविचार सुविचार एक म्हटलेला असतो की पाणी वाचवा जेवढं आपण पाणी वाचवू ते आपल्याला पुढे पुढे फ्युचरमध्ये ते आपल्या कामी येणार आहे आपण प्युरीफाय केलेले पाणी प्याले पाहिजे कारण की जर का अनप्युरीफाय केलेले पाणी प्याले तर त्यातून आपल्याला रोगराई पसरण्याची शक्यता असते आमच्याकडे नगरपालिकेचे पाणी येते तेच आम्ही भरून ठेवतो त्याचाच वापर करतो आठवड्यातून एक दिवस आमच्याकडे पाणी येत नाही त्यावेळेला आम्ही आदल्या दिवशी पाणी भरून ठेवतो आमच्याकडे पाणी भरण्यासाठी मोठे मोठे टँक आहेत बादल्या म्हणा किंवा वर टाक्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही पाणी भरून ठेवलं जातं पाणी भरण्यासाठी सध्या आम्ही पाण्याची मोटर असते पाण्याची मोटर वापरूनच पाणी पाणी भरून ठेवतो आहे मिस्टरांना तसंच आमच्याकडे मिस्टरांना दोन वेळा आंघोळ करण्याची सवय आहे त्याच्यामध्येच आम्ही राहतो आहे सांगलीमध्ये सांगलीमध्ये कृष्णा नदी असल्यामुळं पाण्याची तशी काही फारशी टंचाई होत नाही त्याच्यामुळं आम्हाला पाण्यास पाणी म्हणाल तर झाडे धुण्यासाठी झाडे झाडांना घालण्यासाठी कपडे धुण्यासाठी फर्शी पुसण्यासाठी प्यायला पाणी लागतं आहे